हॅलो सर गुड मॉर्निंग सर मा मामा भाची रेस्टॉरंट का हां सर मला ते ऑर्डर द्यायची होती थोडी

हां म्हणजे आताच हवे आज आजच्या तारखेला आज अकरा आठ दोन हजार चोवीस

दहा वाजून पंचेचाळीस मिनटं हां स् एरिया सांगलीमध्येच हवं आहे हां ऑर्डर फक्त लिहून घ्या हां एक एक हां नॉनव्हेज व्हेज नाही नॉनव्हेज हां चिकन एक चिकन प्लेट हां हां कोल्हापुरी चिकन प्लेट म्हणजे स्पायसी थोडं आणि दोन दो दोन कडक रोटी आणि पांढरा रस्सा हां त्याच्यासोबत एक चिकन लॉलीपॉप प्लेट असतील तर हां सर आणि तो पण स्पायसी थोडा आणि चिकन मसाला ग्रेव्हीमध्ये असेल तर चांगलंच आहे हां आणि एक पांढरा रस्सा हा सोलकढी वगैरे आणि मसाला ताक